मला रत्नागिरीतलं एक चांगलं बालरोग चिकित्सालय शोधायचं आहे सध्या मी रत्नागिरीमध्ये नाही आहे गावी आले आहे पण माझ्या मुलाला ताप आला आहे गेली चार पाच दिवस त्याला ताप आहे पण तो असं कमी होतो आहे आणि मग परत वाढत आहे तर त्यात त्याला एखादा चांगला डॉक्टरला दाखवायचा आहे मला रत्नागिरीमधल्या कारण गावात आणि गावाचे आसपास कोणतं मुलांचं डॉक्टर नाही आहे त्याच्यामुळे मी रत्नागिरीमध्ये बघते आहे

गुगलवर मी जेव्हा शोधलं तर बरेचसे दाखवलेत आणि काही खूप जुने पण आहेत म्हणजे एक्सपीरियन्स डॉक्टर आहेत आणि काही जस नवीन नवीन आहेत तर पण मला लगेच यायचं आहे उद्याच्या उद्या आणि जास्त कुठे असं लांब नाही जायचं आहे म्हणजे जर मी गाडीवर गाडीने आले तर लगेचच मला तिथे जाता येईल आणि त्यांचं वर्किंग आव्हर जे असतील म्हणजे डॉक्टर यायचं टायमिंग ते सुद्धा मला थोडं लवकरचं पाहिजे म्हणजे मी कसं मुलाला लवकरात लवकर दाखवू शकते तर असं कोणतं आहे ते मी जरा शोधते आहे माझ्या एक ओळखीचे डॉक्टर होते पण त्यांचं चिकित्सालय मला बंद दाखवतं आहे गुगलवर तर मी बघते जरा कोणाला तरी चौकशी करते की ते सध्या चालू आहे की त्यांनी बंद केलेलं आहे नाही तर हे जे गुगल दाखवतं आहे त्याप्रमाणे मी बघते त्यांना त्यांची लोकांनी रेटिंग पण दिलेली आहे वेगवेगळ्या चिकित्सालयला त्यानुसार बघते ज चांगल्या रेटिंग्स ते जे काही चिकित्सालय असेल तिथे मी त्याला दाखवू शकते आणि बघते कसं काय होतं आहे